हॅलो हां मी काय म्हणतो आपण जे लँडलाईनवर आपल्या जे इंटरनेट आपण ते जोडलेलं आहे ना आणि ते काम देत नाही ना व्यवस्थित आता किती वेळा तुमच्याकडं तक्रार करायची मला काय लाज वाटायलायलो आपण तक्रार करून करून ते राहतच नाही इंटरनेट मिळतच नाही आम्हाला तर बर त्याच्यामुळं महत्त्वाची कामं अडून जातात ना ना धड आपल्याला ते बाजारभाव पाहता येतंय ते शेतीचे कुठं काय चालले आहे ते कळत नाही ना आमचं ते कॉम्प्युटर चालतं ना पोरांचं ते लॅपटॉप चालतं काय करायचं काय त्याच्यावर बरं तुम्हाला तरी किती वेळा त्रास द्यायचा ना पण मला हे सांगा ते काय प्रॉब्लेम काय त्याचा नक्की तुम्ही येऊन वारंवार जोडणं कर जोडून जाता तर काही एक दिवस झालं का परत ते चालू राहतं नेमकं महत्त्वाचं काम चालू असताना तुमचं इंटरनेट बंद होतं ह्या लायन लँडलाईनचा म्हणजे पूर्वीपासूनच प्रॉब्लेम आता आणि आता दिवसेंदिवस तर जास्तच वाढतो आहे काय चाललं आहे का वैताग आणला आहे अहो त्या लँडलाईनने अहो बाकीचे सुद्धा कंपन्या आहेत खाजगी कंपन्या मला कळत नाही तुम्ही सेवा द्यायला एवढे मागे पुढे काय बघताय जर सेवा द्यायची तर चांगली द्या ना राव ती कळत नाही मला आ यानंच तं आपलं ते लँडलाईन जे फोन आहे ना मागं पडलं आहे त्याचं कारण हे असावं अहो बाकीच्या सेवाचे पैसे थोडे जास्त घेतात नाही असं नाही पण सेवा सुद्धा ते तितकी तत्पर देतात ना त्यांच्या लँडलाईन त्यांच्या इंटरनेटमध्ये कधी व्यत्यय येतच नाही मला तं असं वाटतं का तिथे लँडलाईन कायमचं बंद करून टाकावं आणि एअरटेल नाही तर टाटा स्काय कुठलं तरी यांचं ते इंटरनेट घ्यावं असं वाटतं नाही काय होतं आहे काय सांगा ना मला जर आता तुम्ही हे जर चालू ठेवलं तुमचे पैसे भरून बसले आपण सगळे तुमच्या भरवशावर सगळे आपण काही व्यवहारही चालू आहेत आपले सगळे इंटरनेटचे जे जे काही सगळंच जे संभाव्य पुढचं सगळं जे आहे ते आपल्या बिझनेसचं भविष्य सगळं तर तुमच्या ह्या ऑनलाईनवर आहे इंटरनेटवर आहे आणि तुमची जर अशी सेवेची जर बोंबाबोंब राहिली तर आपण करायचं काय अव कळत नाही नक्की काय आपल्याला प्रॉब्लेम काय तुमच्या जोडणीमध्ये काही प्रॉब्लेम येतो का का आम्ही पिलं भरत नाहीत काय आहे का काय चाललं आहे इथं का बरं व्यत्यय येतो नाही मला जरा जाणून घ्यायचं आहे काय प्रॉब्लेम काय आपला नाही नाही त्याचो आपलं व्यत्यय काय येतो आपल्याला म्हणजे आपल्याला काही तांत्रिक काही आपल्या लँडलाईन जी काही आपली वायर आहे लाईन आलेली त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे का वायरिंगमध्ये प्रॉब्लेम आहे का का फिटिंग करण्यामध्ये प्रॉब्लेम ते एकदा जर तुम्ही भरून एकदा चळ तुम्ही त्या एक दिवस या दोन दिवस घ्या तीन दिवस घ्या पण तो एकदा प्रॉब्लेम कायमचा मिटवा भावा तर मला ते समजतच नाही ते का बरं असं होऊन राहिलं ते इंटरनेट चालतच नाही ना लँडलाईन नाही चाललं तर आपल्याला मोबाईल काय हे करता येईल पण आता तुमचं इंटरनेट लँडलाईनचं इंटरनेट आपण घेतले आहे त्याच्या अगोदरचे वर्षभराचे आपण सगळे पैसे भरले ते सगळं वाया जाईल ना दुसऱ्या कंपनीचं घेतलं तर बरं आपल्याला नाही आपल्याला खाजगी कंपनीचा फायदा करायचं नाही ही प्रामाणिक मी इच्छा आहे माझी म्हणून आपल्या देशाचं जे काही आहे ना लँडलाईन त तीच घेऊन आपण हे करायचं असं माझा मनोदय होता पण जर सेवा जर आपल्याला मिळत नसेल तर आपण काय करणार तुम्ही सांगा मला बर ते जाऊ द्या बाकीच्या भाग बोलण्याचा भाग जाऊ द्या पण प्रॉब्लेम मला सांगा काय प्रॉब्लेम काय आहे का बरं इंटरनेट नाही काय फ म्हणजे तुमच्या मशीनमध्ये प्रॉब्लेम आहे तुमच्या वरच्या कार्यालयीन काही प्रॉब्लेम आहे का आपल्या इंटरनेटतं वायरिंगमध्ये प्रॉब्लेम आहे काय ते फोनमध्ये आहे प्रॉब्लेम आहे लँडलाईनमध्ये प्रॉब्लेम काय सांगा काय पावसाचं पाणी गेलं आहे का पाय त्या लाईनमध्ये ती खोदून काढून दुसरी वायरिंग टाकायची का ती टाका पाहिजे तर पण ते तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व करा बुवा मला ते प्रामाणिक इच्छा आहे का काय प्रॉब्लेम आहे हे मला समजावं तो वारंवार संपर्क का तुटतो नाही मी डायरेक्ट तुम्ही मला जर तुमच्या वरच्या आधिकाऱ्यांशी जरी बोलायला सांगितलं तरी मी बोलेल तुमचे कामं करतात अहो आधिकारी खालचे लोक सुद्धा कामं करतात सहाय्यक करतात पण हे वारंवार का तुटतं मला समजून नाही राहिलं आहे बरं इतर कोणाचं नाही माझंच तुटतं ना मग याचा अर्थ आपल्या माझ्याच खाज जिथून वायरिंग जोडलेली आहे तिथं प्रॉब्लेम आहे का ते एकदाचं करून तरी घ्या आणि हे बघा मला आहे ना दोन दिवसामध्ये तुम्ही तुमच्या वायरिंग एकदा चेक करा कुठे प्रॉब्लेम आहे त्याचा शोध लावा आणि माझं इंटरनेट आहे ना आपल्याला चांगलं करून द्या बाकी मला काही नको